हा हॅलो अथर्व अरे पुढच्या महिन्यात गणेशोत्सव आहे आपल्याकडं मग आपण त्याची काय काय तयारी काय तुझ्या मनात तर त्याचं नियोजन कसं करावं काय दरवर्षीप्रमाणे आपण सर्व प्रकार तिथेच बसवूयात हा मग त्याचं त्याचं स्टेज हे त्याचं स्टेज हे आपण दरवर्षी ह्यांना देतोच ना त्यांनाच देऊ आपण हा लाईटिंग जगताप काकांना आणि मग मूर्ती कुठून आणायची हा मूर्ती आपण आपल्या नेहमी प्रमाणेच कामगार रोडला छान मिळतात तिथून आपण मूर्ती आणूया आणि मग वाजत गाजत आणून मग बसवूया तिथे आणि दरवर्षीसारखं आपण प्रत्येकाला एकेका दिवशी आरतीचंही सांगूया हा मग ह्या वर्षी देखावा देखाव्यासाठी काय आहे तुझ्या मनात काय करायचं असं वाटतं आहे मग आपण आता प मध्येच जो झालेला तो हल्ला त्याचं करूया का देशभक्तीपर हे असं हा हो आणि मग प्रसाद काय ठेव ठेवायचं आपण हा हा तरीपण आपण सुचवू शकतो ना की बाबा एक दिवस तुम्ही शिरा करा एक दिवस ही करा बुंदीचे लाडू म्हणा पेढे मोदक असं पण आपण सुचवू शकतो ना आणि हा सत्यनारायण सत्यनारायण आपण शेवटच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे ठेवत असतो त्या दिवशीच आपण ठेऊ सत्यनारायण हे पूजा मग हो ना गोवर्धन का काकू आहेत त्यांना आपण सांगू पूजा करायला आणि ढोलपथक हे आपला बनू आहे न तो व्यवस्थित हे करतो लेझिम हे छान घेत होती दरवर्षीप्रमाणे आपण ते पण करू शकतो आणि मग विसर्जनपण आपण नेहमीप्रमाणे करू हो ओके ठीक आहे